महाराष्ट्र हे विविध भौगोलिक वैशिष्टयांनी समृद्ध राज्य आहे येथे धबधबे समुद्रकिनारे आणि घनदाट जंगलांचा अप्रतिम संगम पाहायला मिळतो राज्यातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी खालील मार्ग उत्तम पर्याय ठरू शकतात भीमाशंकर भीमाशंकर अभयारण्यजवळील गुप्त धबधबा आणि कुंडलिका नदीचा उगम जंगल ट्रेकिंग आणि निसर्ग निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे वेण्णा लेकजवळील प्रसिद्ध धबधबा कोयना अ अभयारण्याच्या मार्गावर असलेले जैवी जैवविधतेचा उत्तम अनुभव येथे पाहायला मिळेल मुंबईपासून जवळच असणाऱ्या अंबरनाथ धबधबादेखील अतिशय उत्तम मार्ग आहे मदनगड सावंतवाडी अंबोली धबधबा मार्ग सावंतवाडीपासून जवळ कोसळणाऱ्या पा पाण्याचा प्रेक्षणीय नजारा येथे पाहायला मिळेल दूधसागर धबधबा गोवा मार्गावरील हा सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक धबधबा मानला जातो